हो मी सुट्टीवर जाते व सुट्टीवर जाते तेव्हा मी पुस्तकेही सोबत घेऊन जाते कारणकी म्हणजे जेव्हा मी सुट्टीवर जाते तेव्हा मला जास्त पुस्तके आवड पुस्तके वाचायला आवडतं कारणकी मला जास्त वाचायला आवडतं म्हणून मी पुस्तके सोबत कुठेही घेऊन जाते आणि माझं पुस्तके नेण्याचं खास कारण जे आहे ते म्हणजे वाचन मला वाचायला खूप आवडतं आणि खास कारण म्हणजे पुस्तकातून आपल्याला खूप काही भेटतं आणि आपण त त्यामधून खूप काही शिकायला भेटतं आपल्या आजूबाजूच्या घडामोडी घडणाऱ्या गोष्टी चालू गोष्टी म्हणजे आपल्याला जे काही पाहिजे ते सगळं आपल्याला पुस्तकातून वाचायला मिळतं ज्या म्हणजे आपण जे पुस्तकं वाचू त्यात काहीतरी खास असतंच आणि काहीतरी शिकण्यासारखं असतंच म्हणून मला पुस्तके वाचायला खूप वाट आवडतं आणि ती माझी खास असतात आणि मी म्हणून मी ती सुट्टीमध्ये माझ्यासोबत बरोबर घेऊन जाते व मी जिथे कुठे प्रवास करते ना तिथे मला पुस्तके खरेदी करायलाही आवडतात म्हणजे म्हणजे तिथल्या जागेची काही वैशिष्ट्यांवर पुस्तके असतील त्यांच्या ज्ञानाबद्दल असतील त्यांच्या जागेबद्दल असतील त्यांच्या इतिहासाबद्दल असतील त्या शहराच्या गावाच्या तिकडच्या पुस्तके तेही देखील मला वाचायला खूप आवडतं आणि म्हणजे म्हणजे मला ते जुनं जाणून घ्यायला खूप आवडतं म्हणून मला पुस्तके वाचायला खूप आवडतात आणि मी तिथे कुठेही प्रवास करता करता गेले तर मला पुस्तके दिसले तर मी शम् खरेदी करते म्हणजे करतेच किंवा मी माझ्याकडे पुस्तके म्हणजे खूप स खूप पुस्तके आहेत माझ्याकडे खूप खूप म्हणजे खूप पुस्तके आहेत त्यामधून माझ्याकडे एक होती ती होती श्यामची आईची पुस्तक ती तुम्ही वाचा तीही खूप भारी होती मस्त होती त्यातून पण आपल्याला खूप काही शिकायला मिळतं आणि एखादी विशिष्ट जागा म्हणजे आपल्याला पुस्तक वाचायला तर ती आमची गावाकडची नदी म्हणजे तिथे एकदम शांतता आहे व त्या शांततेत असं म्हणजे त्या पाण्या खळखळणाऱ्या पाण्याचा आवाज झाडांवरचे पक्षी त्यामध्ये आपल्याला म्हणजे वाचायला इतकं मस्त वाटतं ना त्या झाडांच्या आवाजाने पक्ष्यांच्या आवाजाने म्हणजे आपल्याला वाचायचे उत्साह येऊन देतो डायरेक्टली आणि म्हणजे गावाकडील वातावरण देखील खूप छान असतं पुस्तके वाचण्यासाठी शुद्ध वातावरण असतं तसेच शहरात नुसती गाड्यांची धावपळ माणसांची धावपळ त्यामध्ये आपलीही खूप हे होऊन जाते धावपळ होऊन जाते त्यामुळे आपल्यांना काहीच करायला भेटत नाही पुस्तके वाटाय वाचायला वगैरे काहीच भेटत नाही म्हणून आपण गावाकडे यायला पाहिजे गावाकडे तिथे रानात शेतात नदीवर खूप छान वातावरण असते त्यामुळे आपल्याला छान वाचता येते व पुस्तक पुस्तकांचे वैशिष्ट्य खूप चांगले आहे माझ्याकडे जे काही पुस्तकं आहे ते सगळी ज्ञानाबद्दल आहे व मला वेगवेगळी पुस्तके खरेदी करायला खूप आवडतात